विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्ती योजना आहेत राज्य सरकार केंद्र सरकार आणि विविध संस्थेद्वारे त्या चालवल्या जातात त्याप्रमाणे केंद्र सरकार ज्या शिष्यवृत्ती देतात ते पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजना अभियांत्रिकी वैद्यकीय क्षेत्रासाठी ती दिली जाते पी एम एस एस एस याप्रमाणे त्याचे नाव आहे दुसरी जी शिष्यवृत्ती आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जातींसाठी ती ही योजना दिली दिली जाते ही शिष्यवृत्ती दिली जाते त्याचबरोबर ओ बी सी इतर मागास वर्गीयांसाठी शिष्यवृत्ती आहे हे केंद्र सरकारच्या शिष्यवृत्त्या आहेत त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या काही शिष्यवृत्ती आहेत त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ही जी शिष्यवृत्ती आहे ती अनुसूचित जातितील विद्यार्थ्यांसाठी दिली जातात दिली जाते त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहे ती दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यामध्ये त्यांच्या विकासासाठी ती शिष्यवृत्ती दिली जाते त्यांच्या ज्या शैक्षणिक खर्चासाठी ती शिष्यवृत्ती असते त्याचबरोबर मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती दिली जाते एस सी एस टी ओ बी सीतील विद्यार्थ्यांना ती ही शिष्यवृत्ती दिली जाते त्याचबरोबर इतरही जे काही योजना आहे जशी पासची योजना म्हणजे बस पासची योजना आहे ती विद्यार्थ्यांना आपल्या गावातून बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्यांसाठी काही कमी पैसे देऊन ते श पास योजना ती चालवली जाते